हं मी इंदुलेखा हा शॅम्पू वापरते आणि इंदुलेखा शॅम्पू वापरल्यानंतर त्याचा रिझल्ट मला इतका चांगला वाटला की तर खूपच आणि त्याच्यामुळे हेअर फॉलसुद्धा झाले नाहीत आणखीन एकदम सिल्की होतात आणखीन केससुद्धा छान निघतात निघतात एकदम फेस पण छान त्याचा होतो आणखीन फेस झाल्यानंतर तो वापरा म्हणजे त्याचा सेंटपण खूप छान येतो आणखीन मुख्य म्हणजे की त्या याच्यामुळे त्या शॅम्पूच्या मुळे की हेअरफॉल तर झालेच नाही आणखीन पहिला आधीचे जे शॅम्पू आम्ही वापरत होतो त्याच्यामदे हेअरफॉल जास्तच होता पण त्याच्या त्यातल्यात्यात हा इंदुलेखाच्या यच्याम मध्ये सगळे कंटेंट्स असल्यामुळे रिठा वगैरे हे सगळे कंटेंट्स असल्यामुळे हेअरफॉल नाही झालं आहे आणखीन असे कडक न होता किंवा राठ न क केस होता एकदम सिल्की मऊ नरम असा त्या इंदुलेखाचा मला अतिशय चांगला अनुभव आला त्यच्यामुळे इंदूलेखा हा शॅम्पू अतिशय केसांच्या दृृष्टीने चांगला आहे एक प्रकारचं हेअर टॉनिकच आहे आणि त्या त्यामुळे सगळ्यांनी मला असं वाटतं की हा इंदुलेखा हा शॅम्पू वापरावा असं मी सजेस्ट करेन